मी अमरावती शहरात राहात असून माझ्या शहरामध्ये आणि माझ्या भागामध्ये खूप काही जसं किल्ले स्मारक मंदिरे हे अस्तित्वात आहे आणि हे खूप जुन्या काळापासून तिथे आहे हे मला माझ्या वरिष्ठांनी सांगितलेले आहे जसे अंबादेवीचे मंदिर हे भा मा मा जसं महाराष्ट्रातले मोठ्या मंदिरापैकी एक हे मंदिर मानले जाते माता रुक्मिणीचे हे मंदिर असून तिथे भाविकांची मोठ्या प्रमाणात नेहमी गर्दी असते ते मंदिराचे महत्त्व म्हणजे असे की त्या मंदिरातून एक गुंफा निक निघते आणि ती गुंफा सरळ सरळ कौंडन्यपूर या तीर्थक्षेत्राला जाऊन मिळते अशी लोकांच्या मते म्हणजे लोकांच्या म लोकांकडून सांगण्यात हे आम्हाला येते तसेच अमरावतीच्या जवळ थंड हवेचे ठिकाण म्हटले जाणारे चिखलदारा हिल स्टेशन या ठिकाणी गावीलगडचा किल्ला हा पुरातन काळापासून खूप महत्त्वाचा किल्ला मानला जातो गावीलगडचा किल्ला हा खूप जुना किल्ला असून हा एक अत्यंत उंचाच्या ठिकाणावर बनवण्यात आलेला आहे उंचाच्या ठिकाणावर बनवण्यात येण्याचे कारण असे की त्या किल्ल्यात मोठ्या प्रमाणात धनसंपदा ठेवण्यात येत होती आणि तिथून काही चोरी जाऊ नये किंवा शत्रूंचे आक्रमण होऊ नये या कारणाने त्या तो किल्ला अतिशय उंचावर बनवण्यात आलेला आहे त्या किल्ल्याला दोन दरवाजे असून सध्या तरी एकाच दरवाजातून लोकांना प्रवेश आहे आणि मी तिथे आतापर्यंत दोनवेळा गेलेलो आहे धन्यवाद